धावताना सहज धावण्याच्या ऐवजी काही संगीत ऐकत धावणे हा एक माझा आवडीचा प्रकार आहे त्यामध्ये मी संगीत संगीत ऐकताना आवडत म्हणजे ज धावताना ही एक वेगळी ऊर्जा मिळते किंवा जास्त अंतर आपण नॉर्मली बिना संगीत ऐकतं धावण्याऐवजी संगीतासोबत ऐकत आपण जास्त अंतर कापू शकतो हा एक इंट्रेस्टिंग विषय आहे तर त्यामध्ये मला एक ऊर्जादायक संगीत जे असतं जे मोटिवेशनल साँग्ज असतात हिंदी असेल इंग्लिश असतील ज्यामध्ये म्युझिक लाऊड असतं किंवा फास्ट असतं अशा प्रकारचं म्युझिक ऐक संगीत ऐकत मला धावायला आवडतं तर त्याचब त्याचबरोबर काही आपले इंग्लिश साँग्ज आहेत ज्यामध्ये म्युजिक एकदम फाश्ट असतं किंवा बीट्स असतात त्याच्यामध्ये त्या बीट्सोबत आपण पाय कॉर्डिनेस्ट करून धावू शकतो तसं मी करतो समजा त्यामध्ये त्यामुळे मला इंग्लिश बीट्स ऐकायला आवडतं त्याचबरोबर म इंग्लिश आपलं हिंदीमध्ये पण आता नवीन काही साँग्ज आलेले आहेत की ज्यामध्ये एकदम ज जबरदस्त बीट्स वगैरे आहेत की जे आपल्याला प्रोत्साहन देतात धावताना आपण त्या बीटसोबत जास्त क जास्त अंतर कापू शकतो किंवा एक आपलं लक्ष विचलित होत नाही आपण एक कॉन्सन्ट्रेशन आपापल्या रस्त्यावर किंवा आपापल्या धावण्यावर करून आपण धावू शकतो तर किंवा काही वेळ या काही वेळा असं होतं की म्युझिक ॲवलेबल नाही आहे समजा सोबत मोबाईल किंवा हेडफोन नाही येतं नाही आहेत तर बिना संगीत ऐकता देखील धावायला धावायला होतं कधी कधी मग त्यावेळी ज्या काही आपला समजा सकाळीचा वेळी धावत असेल तर दिवसभरात आपलं काय नियोजन आहे दिवसभर आपण काय करणार आहे कुठे कुठे जायचे आपल्याला तर या गोष्टीचा विचार करत करत समजा मी मी स्वतः वैयक्तिक माझं असं असं असतं